हॅलो मी संजीन नॅगोसित मी मी जे मला सिलेंडर दिला आहे तो लिकेज झाला आहे बरं झालं की मला ते आत्ताच माहीत पडलं नाही तर नंतर माहीत पडलं फार मोठी घटना झाली असती तुम्ही मला ते लवकरात लवकर ते सिलेंडर मतलब चेंज करून द्या तुम्हाला यायला तर खूप टाईम लागेल पण तुम्ही त्यावर काही मला उपाय सांगा की मी लिकीत करणे कसं थांबवू आणि तुम्ही मला उपाय सांगा ठीक आहे ठीक आहे मी प्रयत्न करते तुम्ही इथपर्यंत लिकित करायचा आणि तुम्ही पण प्रयत्न करा की लवकरात लवकरात मला चे सिलेंडर चेंज करून द्यायचा